राजकीय पक्षासमोरील सध्या सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे स्वहितासाठी दुसऱ्यांचा वापर करणारे राजकारणी लाडकी बहीण योजना मोठ्या मोठ्या हंड्या त्यासाठी वाटली जाणारी बक्षिसं यामुळे कुठेतरी लोकांना फुकटच्या पैशाची सवय लागते तर कुठे बक्षिसांसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तरुण रीस्क घेतात हे सगळेच मला आयोग्य वाटते तसेच जर राजकारणीच भ्रष्टाचारी असतील तर सामान्य जनतेचे काय होणार जर आपल्याला विकासाच्या वाटेवर जायचे असेल तर सर्वांनी मिळून विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे तसेच सामाजिक न्यायनिवाडा ह्यासाठीही साधक बाधक विचारांचे न्यायमूर्ती हवेत तर सुरक्षेसाठी आपल्या पोलीस दलाला सर्व प्रकारच्या सुविधा देणे महत्त्वाचे आहे त्यांनीही अपग्रेड होणे आवश्यक आहे ह्या सर्वनी एकमेकांच्यासोबत काम केले तर राज्याचा विकास निश्चितच आहे